हां बोला मॅम तुम्ही फोन केला होता ना

हां मी त्याचा विचार केला नाही मी तुम्हाला पण कॉल करणारच होती याबद्दल विचारायला की आता पुढे मी काय करू मग तुम्हा मग तुम्हाला काय वाटते मी कोण मी आता दहावीनंतर कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे बारावीनंतर कोण म्हणजे दहावीनंतर आता मी साधे जनरल कॉलेजमध्ये होती आता बारावीनंतर कोणत्या कॉलेजमध्ये घ्यायला पाहिजे ऍडमिशन आणि कॉलेज कुठे आहे मॅम राधाकृष्ण अच्छा अच्छा आणि त्याच्या फीजच्या बारेमध्ये तुम्हाला माहिती आहे का

ओके ओके ठीक आहे मॅम थँक्यू फॉर युअर युअर थँक्यू मॅम थँक्यू